हॅलो एचडीएफ एच डी एफ सी बँकेतून बोलतो तुम्ही ते रिक्वेस्ट केली होती हे बंद करायचं अकोन क्लोज करायचं नाही असं काही नाही मला एक सांगा तुमचं सॅलरी अकाउंट होतं की करंट अकाउंट होतं की सेविंग अकाउंट होतं सॅलरी अकाउंट होतं ना तर ते काय झालं तुमचं तुम्ही ते के वाय सी नाही केलं ना तर तुम्ही काय करा आता मला तुमचं ते आधार कार्ड आणि पॅन कार्ड पाठवा मी चेक करून घेतो काय प्रॉब्लेम आहे ते आणि त्यानंतर हे करा कारण की बघा आमचं एवढी चांगली सर्विस तर दुसरं कुठलेच बँकवाले देत नाहीत आणि सॅलरीवाल्यांना तर फार चांगली आम्ही सर्विस देतो तर तुम्ही त्यांना आधार कार्ड लिंक केलं होतं का आधार कार्ड आणि पॅन कार्ड के वाय सी केली होती का बरं कदाचित त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला तसं तर काही काही चार्जेस वगैरे लागले होते का काही पैसे अच्छा अच्छा अच्छा पैसे म्हणजे असं एकदाच कटलेत की दर महिन्याला कटत आहे एकच वेळा कटलं ना तर ते तुमचं काहीतरी रिन्यूअल फी वगैरे लागलं असेल एक मिट थांबा मला चेक करू द्या तर तुम्ही या बँकेचं एक ते मॅडम ते एकच वेळा लागले ते फक्त याचे होते ए टी एम कार्ड आहेत ना ते ए टी एम कार्डची हे लागलं होतं आणि त्यानंतर बस तुमचं ते एस एम एस चार्ज वगैरे लागतात त्याचं बाकीचं तर चार्ज तुम्हाला काही लागलेला नाही आहे बघा हे तर आता ए वर्षातून एक वेळाच लागते याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामधे काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही आता मला काय करा परत एक वेळा के वाय सी लागेल करायसाठी आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे ते पाठवून द्या मी के वाय सी करून टाकतो त्याच्यानंतर हे होणार नाही तर आता काही प्रॉब्लेम आहे चालतंय ना की कय कू कल तुम्हाला क्लोजच करायचं आहे अकोन क्लोजच करायचं आहे बसा आता हे तर हे आणि तुमच्यासाठी याच्यातून म्हणजे कसं आहे क्रेडिट कार्डची ऑफरही होती तुम्ही जर क्लोज केलं तर ती ऑफर भेटणार नाही तुम्हाला हां तर ते क्लोज काही करू नका तुम्ही क्रेडिट कार्डची ऑफर आहे ते करा बाकी याच्यानंतर तुम्हाला आमच्या बँकेकडून काही प्रॉब्लेम येणार नाही का नं की एवढी चांगली सर्विस बघा आता तुम्ही फक्त सॅलरी अकाउंट असूनही तुम्हाला ना त्याच्यावर इंटरेस्ट पण येते दोन परसेंट बराबर दोन परसेंट इंटरेस्ट आहे त्याच्यानंतर चेकबुक आम्ही प्रोव्हाइट करतो आणि सर्व त्याच्यात वेगवेगळ्या तुमच्या ए टी एम कार्डवर ऑफर पण आहेत आणि क्रेडिट कार्ड आता कंपनी तुम्हाला ऑफर म्हणजे हे पण प्रोव्हाइड करणार त्याच्यावर पण चांगल्या ऑफर आहेत ठीक आहे तुम्ही काय करा क्लोज करू नका एक दोन महिने आणखी बघा आमची सर्विस त्याच्यानंतर वाटलंच तर तुम्हाला जर झालंच तर तसं करा पण मला असं वाटतय की याच्यापेक्षा चांगलं सर्विस तुम्हाला भेटणार नाही ठीक आहे तुम्ही काय करा मला फक्त डाक्युमेंट्स सेंड करून द्या मी चेक करतो के वाय सी वगैरे करून ठीक ठीक